हॅलो फन अँड पेटलच्या इथे कॉल लागला आहेत का मी कुंभमेळा मधून कुंभमेळामधून बोलते मला आहे ना फुलं हवी होतीत काही पंधरा एक फुलं हवी होतीत तर तुमच्याकडे कोणकोणते फुलं आहेत ॲवेलेबल ओके मग ह्या सगळ्या फुलांची रेट्स काय आहे तरी

केले मग तुम्ही रेडीमेट हार वगैरे बनवून देऊ शकतात का ओके आणि अजून प्लस मग त्यांचे जर आपल्याला अजून काही त्याच्यात ॲड करायचं असेल काही नवीन म्हणजे बुके वगैरे तर त्याचे त्याचे प्राईस काय आहे साधारण बुके ओक्के आणि याचे हारचे प्राईस

हां म्हणजे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील मे बी राईट ना ओक्के ओक्के पण तुमच्याकडे फुलांचं प्रोडक्शन हे म्हणजे ताजे फुलं वगैरे असेल ओके ओके ओके ठीक आहे मग मी ऑर्डर देते तुम्हाला तशी मला शेवंती जास्वंद अजून तसंच गुलाबां गुलाबाच्या फुलांचे बुके वगैरे हवे आहेत तरी मला तरी एक साधारण वीस तीस बुके हार मला साधारण पन्नास एक तरी हरांची साईज

मला काही काही हार हे मंदिराच्या याच्यासाठी हवे आहेत आणि काही जे स्वागत म्हणजे जे सत्कार करण्यासाठी हवे आहेत म्हण ओके ओके मग चालेल हे शेवंती सोनचाफा वगैरे पिंक कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते मला तरी बेस्ट वाटत आहे ठीक आहे थँक्यू

हो हो थँक्यू थँक्यू